सध्याच्या पुस्तकाच्या वाचनामध्ये राजश्री मोरवंचकर लिखित शुष्क नद्यांचा अक्रोश ही एक सध्या पुस्तक वाचनात आलेला आहे या पुस्तकामध्ये मानव आणि नदी यांचा संबंध किंवा यांच्याबद्दलची माहिती या पुस्तकात अतिशय विस्तृतपणे दिलेली आहे मानवाचं नद्यांशी असलेलं नातं मानवाने नद्यांच्या किनारी केलेली किंवा वसवलेली संस्कृती अशा वेगवेगळ्या पद्धतीचं विश्लेषण या पुस्तकामध्ये केलेलं आहे अतिशय हे एक अभ्यासपूर्ण पुस्तक आहे या पुस्तकातून निश्चित वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आपल्याला मिळू शकते